महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यात मराठी भाषेचे योगदान अनमोल आहे मराठी भाषेने अनेक प्रकारे महाराष्ट्राची ओळख आणि संस्कृती जपली आहे तिला पुढे नेले आहे जसे की साहित्य आणि संत पर परंपरा जसं की मराठी भाषाने महाराष्ट्राला एक समृद्ध साहित्य वारसा दिला आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यांसारख्या संतांनी मराठी भाषेतून अभंग ओव्या आणि भक्तीपर साहित्य लिहून समाजप्रबोधन केले त्यांच्या साहित्यानं समाजाला खूप मोठे फायदा झाला ज्याने आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक चांगला भाग आहे लोकचरित्रसारखे महानुभाव संप्रदाय ग्रंथ पोवाडे लावणी भारुड आणि कीर्तन यांसारखे लोकसन लोककला मराठी भाषेतूनच विकसित झाल्या आणि अजून लोककवी आणि लोकनृत्यामुळं तर महाराष्ट्रातील लोकनृत्य जसं की लावणी हे जगभरात प्रसिद्ध आहे पोवाडे कोळीगीते गोंंधळ जागरण हे सर्व मराठी संस्कृतीची वैशिष्ट्यं आहेत आणि ती मराठीतूनच सादर केली जाते लावणी या शब्द लावण्य या मराटी शब्दवरून आला आहे जो महाराष्ट्राच्या सौंदर्याची आणि शृंगाराची ओळख करून देतो या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे येथील मराठी नाट्य आणि चित्रपट मराठी रंगभूमीचा इतिहास खूप जुना आहे तर विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस रोजी पौराणिक नाट्यांची सुरुवात केली त्यानंतर मराठी संगीत आणि त्यानंतर मराठी मराठी चित्रपट याचा उगम झाला त सामाजिक प्रबोधन मराठी भाषेनं केवळ साहित्य आणि कलाक्षेत्रापुरती मर्यादित नसून समाजसुधारणा आणि जनजागृती एक प्रभावी माध्यमातूनही काम केले आता महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी मराठी भाषेतून आपले विचार मांडले आणि समाजात परिवर्तन घडवून आणले थोडक्यात मराठी भाषेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला केवळ जतन केले नाही तर तिला सातत्याने नवन्याने घडवले आणि समृद्ध केले आहे तर मराठीशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच करता येणार नाही मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्तित्वाची आणि अस्मितीचे प्रतीक आहे महाराष्ट्रातील बोलीभाषा या मराठीच्याच विविध रूपांमधून प्रादेशिक संस्कृतीची विविधता दिसते तर राज्यभाषा म्हणून मराठीला मिळालेला दर्जा हा महाराष्ट्राच्या संस्कृतिक गौरवाचा भाग आहे